हॅलो नमस्रका मॅडम मी प्रकाश ट्रॅव्हल्स एजन्सीमधनं करुणा बोलते आहे मी कुठली सेवा करू शकते आपली

मॅडम आमच्याकडे काही पॅकेज आहेत जे एक कपलसाठी पण आहेत आणि फॅमिलीसाठी पण आहेत वेगवेगळे पॅकेजेस तर महाराष्ट्रामध्ये जे प्लेसेस आहेत तर तिथे तुम्ही फिरायला जाऊ शकता महाला महाराष्ट्रामध्ये चिकलदरा आहे किंवा मग आपलं असे वेगवेगळ्या ठिकाणी गोवा वगैरे जे आहे तर गोव्याचं एक पॅकेज आहे आपल्याकडे जाण्यासाठी दुसरा पॅकेज जो आहे तो आहे कन्याकुमारीसाठी कन्याकुमारी तिवेंद्रम त्या साईडला रामेश्वरम त्या साईडला तुम्ही जाऊ शकता हां कपल्स आणि फॅमिली दोन्हीसाठी आहे आण कुठे मॅडम कन्याकुमारी अच्छा कन्याकुमारी आणि त्यासोबत आहे रामेश्वरम आणि मदुराई तर ते पॅकेजमध्ये येते आहे आपल्या हां हां तर असे तीन प्लेसेस आहेत तिथे की जे ते दाखवणार आहेत तर हा जो आहे हा टूर आमचा जाणार आहे एक पंधरा तारखेला जाणार आहे तर त्या हं तर त्याची बुकिंग सुरू झालेली आहे हां तर कपल्ससाठी जो आहे हा पॅकेज आपल्याकडे सात हजारामध्ये आहे त्यामध्ये तीन दिवसांचं त्यांचं राहणं जेवण प्लस ट्रॅव्हल मिळून आहे त्यामध्ये हां आणि फॅमिलीसाठी जो नाही फॅमिलीसाठी जे आहे फोर मेंबरसाठी हा आहे आपल्याकडे चौदा हजारामध्ये आहे याच्यामध्ये पण डेट सेम आहेत तीन दिव तीन दिवस ट्रॅव्हल राहणं आणि जेवण सर्व मिळून त्याच्यामध्ये जर सूट हा हां तर त्याच्यामध्ये एक दहा पर्सेंट सूट भेटत आहे जर कपल असेल तर कपलला त्याच्यामध्ये एक टेन पर्सेंट सूट आहे आणि फॅमिली असेल तर फॅमिलीसाठी ट्वेंटी पर्सेंट सूट देण्यात येत आहे

हो हो हो ही बुकिंग सुरू आहे तर तुम्हाला जर जायचं असेल बुकिंग करायचं असेल तर मला सांगा मी तुम्हाला बुकिंग करून देईल हे मॉर्निंग आपलं आठपासून ते रात्री दहापर्यंत असते आपलं ऑफिस सुरू आमचा ॲड्रेस जो आहे गांधी गेट अकोला इथे आहे ओके ठीक आहे अच्छा तर तुम्ही कन्याकुमारी मदुराई आणि रामेश्वरम हे तिन्ही पण प्लेस तुम्हाला या याच्यामध्ये फिरवतील मग ओके ठीक आहे चालेल थँक यू